एकदा मी पुस्तक वाचत होतो ते मला वाटले असा सुरुवातीमध्ये की ते मला आवडणार नाही पण जेव्हा मी या त्या पुस्तकाला वाचले होते ते मला खूप आवडले त्याचा होते नाव होते हातिमताई त्याचामध्ये एक हातिमताई नावाचा एक मुलगा होता मुलगा होता त्याचा वर्णन केले होते ते कसा जीवन आपण काय करायचे आणि हा हमेशा सत्य बोलवायचा